मी आत्ता मुंबईल् मुंबईहून आलो आहे कोल्हापूरला तर मला महालक्ष्मीला दर्शन घ्यायला जायचं होतं येणार पण आहे तू येतोस का आणि थोडी माहिती पण हवी होती मला महालक्ष्मी नरसोबा वाडी आणि इथं रंकाळा पण आहे ना असं काहीतरी ऐकलं आहे मी मित्रांकडून चांगलं आहे म्हणे तिथं काहीतरी

बरं आणि हां चालते ना बरं आठ वाजता ये एअरपोर्टवर ये

बरं बरं आणि घरी सांग येतो आहे म्हणून आईबाबांना बरं बरं मी आणि दादा येतो आहे आणि कोण नाही

येईन नऊच्या आसपास येईन रात्री